सध्या तरी मी कॅमेरा असा कोणत्याही कंपनीचा घेतलेला नाही आहे पण मी मोबाईलच्या माध्यमातूनच फोटो काढत असतो तर माझ्याकडे ओप्पो एफ ट्वेंटी सेवन मोबाईल आहे ज्याचा कॅमेरा पन्नास मेगापिक्सेलचा आहे तर तो चांगला कॅमेरा आहे तरी मला वाटतं की जो फोटोसाठी स्वतंत्र असतो तो कॅमेरा घ्यावा ज्याचं जास्तीत जास्त मेगापिक्सल असेल म्हणजे जास्तीत जास्त नैसर्गिक आणि मूळ ज्या स्वरूपात आहे तसा फोटो काढता येईल